हॅलो पूजा अगं मी तुला बराच वेळ फोन लावते आहे पण तू उचलला नाही आहेस अगं मला नवीन मोबाईल क्रमांक मिळालेला आहे आणि तो मला आता डिजिलॉकरमध्ये अद्ययावत करायचा आहे कारण की महाविद्यालय आपल्या महाविद्यालयामध्ये मला हा द्यायचा आहे तर तू महाविद्यालयाशी संपर्क साधून हा कसा करता येईल याची जरा चौकशी करून मला सांगशील का कारण की मला येत नाही आहे तो करता आणि एक मला प्रश्न पडला की आता मी काय करू तर तुला येत असेल तर तू सांग नाहीतर महाविद्यालयामधील एखादे सर किंवा मॅडम जे मला मदत करू शकतील अशांना मला मदत करायला सांग क रिक्वेस्ट करशील का म्हणजे मग मी त्यांना येऊन भेटेन